आम्ही झाडांच्या च्यांगल्या आरोग्यासाठी अगर आपल्या झाडं लावायचं असले तर आ आम्ही बाजूवाल्या शेजारच्या काकुच्या घरी जातो त्यान् कारण की त्यांनी खूप सारे झाडं लावले आहे ते झाडांची केअर पण करतात आणखी त्यानला आम्ही ना विचारलं कं झाडे कशी रा लावायचे तर ते त्यांनी आम्हाला असा सल्ला दिला की झाडे लावतानी असं असं करायचं करा पडते त्यांची रोज कटींग करा पडते त्यांना रोज पाणी द्या पडते

झाडामुळे आपल्याला बहूत काही उपलब्ध होते जसं ऑक्सिजन आणखी औषधं पण खूप मिळतात झाडे लावणं हे चांगले आहे अगर आपल्याला झाडांचं ह्याचने काही समजलं नाही तर ज्यांनी खूप सारे झाडे लावले आपण त्यानला पण विचारू शकतो त्यांचे मतं आपण घेऊ शकतो क कसं करायचंय मला झाड लावायचंय तर मला कोणतं झाड अगोदर ला पडल आणखी त्याला काय कराय पडल असं सगळं आपण त्यानला विचारून घेतो